माझ्या फॅमिलीमध्ये मी माझी बहीण माझा भाऊ आईबाबा आम्ही हे पाच मेंबर राहतो कधीकधी आजी येते तर ते पण आमच्यासोबत असतो माझ्या बाबांचं शेत शेतकरी आहे माझे बाबा तर माझी आई गृहिणी आहे माझा भाऊ दहावीत आहे आणखी अ माझं बारावी झालेलं आहे अ माझी बहीण आत्ता अ माझी बहीण आत्ता दहावीत आहे आम्ही सगळे एकत्रच राहतो पण माझा भाऊ आता बा दहावी असल्यामुळे तो दहावी पासआउट झाल्यानंतर बाहेरगावी शिक्षणासाठी जाणार आहे कारण की अ त्याची आमच्या गावात सोय नाही आहे जास्त आमच्या गावात फक्त बारावीपर्यंतच आहे आणखी त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून आम्ही त्याला गावाच्या बाहेर पाठवणार आहे आणखी माझी आई गृहिणी असल्यामुळे ती सकाळ सं सकाळ ते संध्याकाळ आमचं पूर्ण आम्हाला काही कमी नाही पडो म्हणून ते आमच्याकडे लक्ष देतात कारण की शेतात बाबा शेतात राबराब लाग राबतात की आम्हाला कशाची कमी नाही पडू म्हणून आमचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ते शेतात दिवसरात्र राबराब राबतात आई पण बाबांना मदत करण्यासाठी शेतात जातात आणखी आम्ही तिघं भावंडं छान अभ्यास करतो की ही परिस्थिती समोर नसावी म्हणून छान आम्ही आमचे शिक्षण पूर्ण घेतो मी तर पासआउट झाली म्हणून पासआउट झाल्यामुळे मी आता इकडेतिकडे नोकरीच्या शोधात आहे की कुठे मला बारावीच्या ह्याच्यावर मला नोकरी मिळेल आणखी मी माझ्या आईबाबाला थोडासा हातभार राहू शकेल म्हणून माझे इतर बेस्ट टॅली झालेली आहे टाईपिंग झालेली आहे एम एस सी आई टी झाली आहे आणखी डाटा बेस झाला आहे आणखी इतर मला आवडते मेंदी काढायला आवडते आणखी मेंदी क्लासपण मी घेऊ शकतो तर मी हे कसे माझ्याकडून मी माझ्या आईबाबाला मदत करेल याचा मी हा विचार करत असते नेहमी आम्ही कधी अ माझं बा बारावी खेड्यात जास्त ट्युशनची सोय नसते व कोणचे शिक्षक चांगले शिकवत नाही तर त्यांना पण फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांना छान नॉलेज द्यावं हे माझं एक हॉबी म्हणून आहे मी छान कोणाला पण छान सांगू शकते कोणचा मुद्दा असेल तर मी त्यांना छान एक्स्प्लेन करू शकतो इंग्लिश इंग्रजी माझा आवडता सब्जेक्ट मी ग्रामर खूप छान प्रकारे सांगू शकते ग्रामर जर मला दहावी दहावीत असलेल्या मुलांनी मला ग्रामर विचारले तर मी छान त्यांना एक्स्प्लेन करून सांगू शकतो माझ्या बहीणभावांना तर मी माझ्या माझ्या वेळात वेळ काढून मी त्यांना ट्युशन त्यांला ट्युशन नव्हती तर मी त्यांला छान अभ्यास घेतला त्यांचा माझी बहीण छान दहावी पासआउट झाली तिला तिचे नाईंटीसेवन पर्सेंट इंग्लिशम मध्ये होते ते फक्त माझ्यामुळे कारण की मी तिचं छानपैकी इंग्लिश करून घेतलं आणखी माझा भाऊ आता दहावीत आहे तर त्याला पण ट्युशण नाही तर मी त्याचं पण छान करून घेणार आहे तो तो पण उत्तीर्ण होणार चांगल्या प्रकारे आणखी माझी तर एकच इच्छा आहे की खेड्यात जास्त ट्युशन नसल्यामुळे मी छान जे गरजू विद्यार्थी आहे त्यान्ला छान माझ्या बहीणभावासारखंच त्यान्ला शिकवून छान उत्तीर्ण करायचे ही माझी इच्छा आणखी माझ्या आईबाबाला पण थोडी मदत करावी अशी माझी इच्छा आहे